आमच्या भागात तर लय चित्रपटगृहं आहे त्यातले सांगायचे म्हटले तर प्रभात टॉकीज प्रिया टॉकीज ईऑरबीट टॉकीज चित्रा टॉकीज अशा अजून लय टॉकीजं आहे मला टॉकीजवर पिच्चर पाहायला खूप आवडते मी कॉलेजमध्ये होती तेव्हा माझ्या मैत्रिणीसोबत तर लय पिच्चर पाहायला जात होतो पण आता माझे लग्न झाले त्यामुळे मी काही पिच्चर पाहायला जास्त जाऊ शकत नाही पण मला आता सांगायचे झाले तर मला माझ्या नवऱ्यासोबत पिच्चर पाहायला जायला आवडते आणि मला आता त्यांच्यासोबत जायचे आहे